भारतातील वाहतूक व्यवस्था चांगली म्हणता येणार नाही हवी तशी कारण वेगवेगळी कारणं आहेत लोक ज्याप्रकारे आपल्या गाड्या पार्किंग करतात ज्याप्रकारे वाहने चालवतात आणि ज्यामुळे ट्राफिकच्या भरपूर समस्या उद्भवतात भारतातील वाहतूक व्यवस्थेबद्दल बोलायचं झालं जे आपले लोकल ट्रान्सपोर्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत तर त्यामध्ये जास्तीत जास्त लोक सामान्यतः पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरतात म्हणजे जे आपले एस टी बस असतील रेल्वे असतील रिक्षा असतील टॅक्सी असतील अशा प्रकारे लोक सामान्य लोक वापर करतात किंवा लोक सामान्यतः या पद्धतीच्या वाहनांचा सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या वाहनांचा वापर करतात आणि त्याचप्रमाणे स्वतःची वाहने असणारेसुद्धा खूप नागरिक आहेत भारतामध्ये जे स्वतःच्या वागण वा वाहनाने फिरणं जास्त प्रिफर करतात ते त्यांना जास्त बरं पडतं जास्त सोयीस्कर ठरतं कारण प्रत्येकाच्या कामाच्या वेळा वेगवेगळ्या असतात प्रत्येकाचे कामाचे तास वेगवेगळे असतात प्रत्येकाची कामाची व्यापकता वेगवेगळी असते त्यामुळे त्यांना त्यांच्या सोयीनुसार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जी वाहने लागतात त्यामध्ये स्वतःचे वाहन असलेले त्यांना जास्त उपयोगी पडतं आणि प्रवासात येणारी आवाहने कोणती याचा जर विचार करायचा झाला तर जे पार्किंगच्या ज्या समस्या आहेत त्यामुळे खूप जास्त ट्राफिक होतं रस्त्यावर आणि त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि हे सगळ्यात मोठं आव्हान आहे प्रवास करताना येणारं आणि रस्ते सुद्धा खड्डे असल्यामुळे वाहन चालवण्यास वाहन चालकास त्रास होतो त्या तेसुद्धा एक मोठं आव्हान म्हणावं लागेल आणि हे सुधारण्यासाठी सरकारने जास्तीत जास्त प्रयत्न करावे आणि योग्य ते नियोजन करून हे समस्यांवर उपाययोजना करता येईल मार्ग काढता येईल असं माझं वैयक्तिक मत आहे आणि यासाठी नागरिकांनीसुद्धा तितकंच सहकार्य करणं आवश्यक आहे